आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रार्थना स्थळे उपासना स्थळे आहेत या परंपरा आणि सणांमधून समाजाला आणि अस्मितेला खूप मोठा हातभार लागतो संस्कृती उपासना स्थानामुळे संस्कृती जपली जाते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे लोकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुद्धा जपले जाते समाजाला खूप मोठा हातभार लागतो सांस्कृतिक सांस्कृतिक सण परंपरा समुदाय याची ओळख प्रार्थना स्थळांमधून उपासना स्थळांमधून प्रार्थनामार्फत केली जाते वर्षभरात खूप मोठे सण साज खूप मोठे सण साजरे होतात अमरावती जिल्ह्यामध्ये अंबा अंबादेवी हे संस्थान प्रार्थनास्थळ खूप मोठे प्रार्थना स्थळ आहे तसेच गावागावांमध्ये सुद्धा मोठे मोठे प्रार्थना स्थळे उभारलेले आहेत त्या प्रार्थना स्थळा स्थळांमध्ये जाऊन उपासना स्थळांमध्ये जाऊन लोक लोक प्रार्थना करतात धार्मिक ते धार्मिक धार्मिक ग्रंथांविषयी माहिती मिळतात व त्यांचे मानसिक आरोग्य त्यामुळे चांगले रहाते मन शांत रहाते त्याचा खूप फायदा खूप फायदा समाजाला होतो